बाग लावणं हे प्रत्येकाचा आपापला छंद असतो कोणी घरामध्ये बाग लावते कोणी शेतामध्ये बाग तयार करतात त्यामुळे आपण मदत करणे हे त्याच्यासाठी देणगी स्वरूपात भेटलेली वरदान असते त्यामुळे कोणालाही बाग तयार करण्यासाठी मदत करायला मागे पुढे पाहू नका कशामुळे तर त्यालासुद्धा काळाची गरज आहे बाग तयार करणंसुद्धा त्या बागेपासून आपल्याला खूप असे फायदे होतात एकतर टेन्शन आलं त्रास जाणवला आपण बागेमध्ये मस्त मोकळी हवा खायला फिरू शकता त्याच्यानंतर त्या बागेपासून आपलं उत्पन्न वा वाढते आणि उत्पन्न वाढलं म्हणजे आपली आर्थिक स्थितीसुद्धा सुधारण्यात मदत होते आणि बागेचे फायदे हे आपापल्या मनावर आहे किंवा निर्णयावर अवलंबून असतात कोणी शानशोक करण्यासाठी बाग वाढवते किंवा कोणी उत्पन्नासाठी वाढवते त्यामुळे कशीही करा पण बाग लावण्यात मदत करा